एकदा मला कामानिमित्त नागपूर ते मुंबईला प्रवास करायचा होता आणि तो दिवस होता सहा डिसेंबरचा सहा डिसेंबरचा जो दिवस असतो तो दलित वर्गासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो कारण की ह्या दिवशी बऱ्याच प्रमाणामध्ये लोक जे आहेत ते मुंबईला जातात चैत्यभूमीला बुद्धस्थळाला चैत्यभूमीला भेट देण्यासाठी तर आणि ह्या दिवशी ज्या आहेत ट्रेनासुद्धा फ्रीमध्ये चालतात त्याच्यामुळे ट्रेनांना खूप गर्दी असते माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे मला ट्रेननी प्रवास करावा लागलेला त्या दिवशी माझी सीट कन्फर्म नव्हती तर त्यामुळे मला प्रवास करताना बऱ्याच अडचणी आलेल्या होत्या सहा डिसेंबरच्या दिवशी कारण की एकतर माझी सीट कन्फर्म नव्हती आणि त्यामधे वरून आम्हाला कुठेही बसायला जागा नव्हती ट्रेनमध्ये इतकी भरगच्च गर्दी होती की अक्षरश उभं राहायलासुद्धा जागा नव्हती लोक जे आहेत तर धक्काबुक्की करूकरू चालत होतेत जे खाली बसलेले होतेत तर त्यांना पाय मारत मारत ते पुढे जात होते पायदळीमधे उडवत होतेत त्यानंतर ज्या बर्थवरती जी लोक झोपलेली होती तर त्यांनासुद्धा उठवण्यात आलेलं होतं अक्षरश अक्षरश तिथे इतकी मारापिटी झालेली की जे दलित वर्गातील लोक होते गरीब गोरगरीब ते आणि ज्यांचं आधीच रिझर्वेशन झालेलं होतं तर ह्या लोकांमधे अतिशय प्रचंड प्रमाणात भांडणे झालेलीत आणि हा जो एक सांस्कृतिक प्रकारचाच धक्का म्हणता येणार तर हा जो आहे मला प्रवास करताना अनुभवावा लागलेला होता यामुळे मी चुकूनही कधीही मला कुठे जायचं असेल कामानिमित्त वगैरे तर मी प्रथम मी रिझर्वेशन करते आणि रिझर्वेशन करूनच जाते आणि कधीही मी चुकीनेही मी सहा डिसेंबरच्या दिवशी मी प्रवास करत नाही ट्रेननी कारण ह्या दिवशी ट्रेना ज्या आहेत फ्रीमधे चालतात अक्षरश ट्रेनांना खूप गर्दी असते तिथे कोणीही जागा देत नाही सीट जरी कन्फर्म असली तरी तर अशा गोष्टीचा मला सामना करावा लागलेला